माझी चित्रकलेची सुरुवात ही अगदी लहानपणापासून होती कारण चित्रकला ही लहानपणापासून अशी आवडत गेली म्हणजे आपण जे म्हणतो की अभ्यासापेक्षा चित्र एखादी चित्रकला सांगितली की पटकन आपल्याला म्हणजे असं आनंद वगैरे येतो त्यामुळे चित्रकला हे माझी लहानपणापासूनच होती त्यानंतर चित्रकलाचं चित्रकलामध्ये आवड लागण्याचं म्हणजे मेन कारण म्हणजे कसं की हातातून असं म्हणजे लहानपणापासून सराव होता एक चित्रकलेचा मग नंतर नंतर ती आवड लागत गेली जे चित्र आपल्याला वाटतं की आपले चित्र एकदम म्हणजे मस्त झालं की तेव्हांपासून मग आपल्याला कोणी शाब्बास किंवा काय की तेच म्हणजे आवड लागत गेली आणि आवडतं चित्र कारण म्हणजे विनायक परब विनायक परबची चित्र अशी हुबेहूब आणि म्हणजे जे त्यांना डी जी कुलकर्णी डी जी ह्या नावाने ते सु प्रसिद्ध आहेत त्यानंतर त्यांची चित्रे ही हुबेहूब म्हणजे त्यांच्या चित्रांमध्ये असं जिवंतपणा असतो म्हणजे असं वाटत की हा हे चित्र नसून हे जिवंत कोणीतरी व्यक्ती आहे असं आपल्याला म्हणजे पटकन वाटून जातं आणि जे वर्तमानपत्रात जी कार्टून वगैरे येतात ती त्यांचीच असतात म्हणजे डी जी कुलकर्णी ते विनायक परब यांची असतात त्यामुळे माझा आवडता चित्रकार हा हे विनायक परब आणि त्यांची चित्रे ही अप्रतिम असतात